नमस्कार मी सुरभी रेस्टाॅरंटमधून बोलते आहे बोलते आहे मी तुमची काय मदत करू शकते

ओके सर तुम्ही किती लोक येत आहात इकडे अच्छा सर तुम्हाला एक रूम हवी आहे का ओके तर सर आमच्याकडे ए सी आणि नॉन ए सी अशा प्रकारच्या तुम्हाला रूम मिळतील तर त्याचे चार्जेस असे आहेत की ए सी रूम तुम्हाला पाच हजारांपर्यंत मिळेल आणि नॉन ए सी रूम तुम्हाला दोन हजारांपर्यंत मिळू शकेल जर तुम्ही फॅमिली येत आहे तर तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही एका रूममध्येच कम्फर्टेबल होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला हां त्यामध्ये तुम्हाला जेवण नाश्ता अशा प्रकारच्या गोष्टी मिळतील तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला कशा प्रकारचं जेवण हवं आहे हां तर आमच्याकडे तुम्हाला वेज आणि नॉन वेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळेल तर तुम्ही

ओके तुम्ही जर तुम्हाला जेवण हवं आहे तर तुम्हाला एक तास आधी ते सांगावं लागेल कारण की आम्ही जेवण तुम्हाला फ्रेश बनवून देणार तर तुम्ही एक तास आधी आम्हाला ऑर्डर देऊ शकता त्याचा टाईम असेल तुम्हाला जर नऊ वाजता जेवण हवं आहे तर तुम्ही आठ वाजेपर्यंत आम्हाला सांगावं काय हवं आहे त्याची ऑर्डर द्याल तुम्ही मग तसं आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकतो त्याचे रेट हां हां हां आमच्या कॉटेज रेस्टाॅरंटपासून तुम्हाला पाच मिनटं वॉकिंग बीच आहे सो तुम्ही बीचवरही चालत जाऊ शकता हां अलिबाग अलिबागपासून तुम्हाला हे वीस ते पंचवीस मिनटांवर आहे तर तुम्ही कॅब किंवा मिनी डोअर अशा प्रकारच्या ट्रॅवलिंग वॅनने येऊ शकता इकडे तुम्ही जर त्यांना सांगितलं कॅबवाल्या माणसांना की तो तुम्हाला नागाव बीचला जायचं आहे तर ते तुम्हाला इकडे आणू शकतात आणि आमच्या या कॉटेजचा गुगल मॅपवर तुम्हाला ॲड्रेस मिळू शकतो त्या लाईव लोकेशनने तुम्ही इकडे पोहोचू शकता हां हो हो हो

हो चालेल हो चालेल तर हा माझा वॉट्सआप नंबर आहे तुम्ही ह्यावर मला वॉट्सआप करू शकता आणि तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन मिळू शकते थँक यु